माझ्या कुटुंबामध्ये मी माझे आई वडील बायको आणि दोन मुलं आहेत त्याव्यतिरिक्त तीन बहिणी होत्या तिन्ही बहिणींची लग्नं झाली आहेत लहानणापासूनच एकदम म्हणजे थोडी हलाखीची परिस्थिती होती वडील कपड्याचे दुकान चालवत होते आई अंगणवाडीमध्ये होती तर अंगणवाडीमधून जे पाव वगैरे मुलांना वाटायला भेटायचे त्या पावावरच आम्ही आमचं म्हणजे दुपारचं जेवण तेच होतं संध्याकाळच्या वेळेस डाळ भात वगैरे जे असेल ते असेल भरपूर कष्टांनी दोघांनी आम्हाला वाढवलं तिन्ही बहिणींची लग्नं झाली तिघी आता बऱ्यापैकी त्यांच्या सासरी आनंदाने नांदत आहेत बायको हाउजवाईफ आहे मुलगी आता सातवीला आहे आणि मुलगा पाचवीला आहे दोघेही मराठी मीडियममध्ये च्या शाळेमध्ये शिकतात कारण मराठी मीडियममध्ये शिकून त्यांना जी आपली मराठी संस्कृती आहे ती शिकायला मिळेल असं वाटलं म्हणून त्यांना मराठी मीडियममध्ये टाकलं पण पुढे जाऊन त्यांना त्रास होईल असंही वाटतं एका बहिणीचं एक दोघी बहिणी गावच्या साईडला आहेत एक बहीण इथे मुंबईतच आहे आणि सर्वांचं असं बरं चाललंय आई वडील आता रिटायर झालेत आई पण आता काही काम करत नाही मग जे का घर आहे ते थोडंफार माझ्या खर्चावर आणि जे वडिलांचं दुकान होतं ते भाड्यावर दिलं आहे त्याच्यावर चालत आहे तर हेच मी सांगू शकतो माझ्या कुटुंबाबद्दल